हॅलो मएश दादा ओला कॅबमधून बोलताय ना अच्छा मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला फोन केलेला आणि सांगितलं होतं की लक्ष्मी चौकामध्ये मयेश मेडिकलच्या जवळ तुम्ही या पण मी तिथे नाही आहे म्हणजे तिथून थोडं काही कामानिमित्त मी थोडं पुढच्या गांधी चौकात आलो आहे गांधी चौकामध्ये आपलं जे पेट्रोल पंप आहे तिथेच उभा आहे तर प्लीज मला तिथून फ पिकअप करा म्हणजे तुम्हाला येताना ते रानी चौक जाशी रानी चौकाच्या आधीच तुम्हाला एक पेट्रोल पंप लागेल तर तुम्ही मला तिथून पिकअप करू शकता आणि किती वेळ लागेल हे प्लीज मला कळवा जरा ठीक आहे तॅन्क्यू